मराठी भाषेला यो आव्हाने कुठली आहेत म्हणली तर खूपच आव्हान आहेत याचं कारण असं नवीन पिढी सगळी इंग्लिश मिडीयमला शिकते आहे आणि पालक सुद्धा घरात मराठी बोलत नाहीत त्याच्यामुळे मुलं फार रिलक्टंट असतात मराठी बोलायला मराठी सिनेमे बघायला मराठी नाटकं बघायला मराठी वाचायला कोणीही तयार नसतं प्रत्येकाला असं वाटतं की मला इंग्लिश यायलाच पाहिजे आणि मला उद्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाताच यायला पाहिजे पण ह्याचा अर्थ असा होत नाही की मराठीतून तुम्ही मराठी तुम्हाला यायलाच नाही पाहिजे असं अजिबात नाही आहे आणि मराठी भाषेमध्ये शिकलं तुम्ही की ते त्यांचं अंडरस्टँडिंग हे चांगलं असतं खरं म्हणजे पण हे कोणाला लक्षात येत नाही त्याच्यामुळे प्रत्येकजण हल्ली इंग्लिश मिडियमला घालत आहे त्याच्यामुळे मराठीत सुद्धा आपल्या इथे चांगले चांगले लेखक असून त्यांची पुस्तकं खपत नाहीत कविता चांगल्या चांगल्या करतात कारण शेवटी तुम्ही ज्या भाषेत विचार करता त्या भाषेत व्यक्त होऊ शकता त्यामुळे जर का तुमची मराठी भाषा असेल तर तुम्ही मराठीत विचार व्यक्त करू शकता चांगले त्याच्यातून तुम्हाला चालना मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे पुढे नक्कीच काहीही करायला वाव मिळू शकतो म्हणजे लेखनाच्या बाबतीत कवितेच्या बाबतीत प्रगल्भता जास्त येते म्हणजे त्याच्यात काही वादच नाही आहे की इंग्लिश हे यायलाच पाहिजे इंग्लिश शिकण्यासाठीही क्लासेस असतात इंग्लिश बोलण्यासाठी क्लासेस असतात परंतु असं मराठी पहिल्यापासून जर मुलं मराठी नाही बोलली तर पुढे मराठीचं सगळं एकूण कठीण आहे